भारतात अनेक सण साजरे केले जातात प्रत्येक राज्यातील लोक त्या त्या त्यांचेनुसार ते सने सण साजरे करतात कुठलाही सण असला की आपण तो सगळे मिळून साजरा करतो त्या व्यतिरिक्त महत्वाची लोकं असतील त्यांच्याही आपण जयंत्या किंवा पुण्यतिथी साजरी करतो आंबेडकर जयंती असेल किंवा महात्मा गांधी जयंती असेल ते त्याही आपण साजऱ्या करतो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन महत्वाचे दिवसही आपण सणा सण याप्रमाणे साजरे करतो